हां बोला ना अच्छा हो हो तर तुम्हाला नेमकं म्हणजे अल्बम रेकॉर्ड करायचा आहे का हां हां अच्छा हां हां हां तरी किती गाणे रेकॉर्ड करायचं आहे तुम्हाला अच्छा आणि कोणत्या भाषेमधल्या आहे समजा कळू शकेल का मला अच्छा हां हां आणि साधारण म्हणजे गाणं किती वेळेचं तुम्हाला रेकॉर्ड करायचं आहे तीन मिनटाचं का पाच मिनटाचं असं काही ठरवलेलं आहे का तुम्ही काही गाण्यांबद्दल हां हां अच्छा हां हां हां अच्छा हां हो हो बरं तुमचा स्टुडिओ नेमकं मुंबईमध्ये आहे का

अच्छा फिल्म सिटीच्या जवळच आहे हो स वेळ आहेत मला तसा मी माझ्या अपॉइंटमेंट्स बघून तुम्हाला तसं कळवते एकदा तुम्ही पण मला तुमच्या डेट सांगा म्हणजे कोणत्या डेटला तुम्हाला रेकॉर्ल करायचं आहे ते तसं आपण व्हॉट्सअपला डिस्कस करू त्याबद्दल हां हां हां हो हो हो नक्कीच नक्कीच हो

चालेल नक्कीच मला आवडेल तुमच्यासोबत काम करायला तर आपण एकदा याचं मानधनाचं डिस्कस करून घेऊया का हां हां हो चालेल तसं मी तुम्हाला सांगतेच माझा रेट कसा आहे मग त्यानुसार आपल्याला डिस्कस करता येईल बघा मी तरी कसं म्हणजे वेळेनुसार चार्ज करते म्हणजे एखादं गाणं रेकॉर्ड करायला किती वेळ लागतो म्हणजे माझ्यासोबत जी म्युझिशियन बँडची टीम आहे तर त्यांना पण मला मानधन द्यावं लागतं त्यांचं

अच्छा तुमच्या स्टुडिओमध्ये सगळं अवेलेबल आहे का हां हां चालेल अच्छा हां

चालेल मग मी एक काम करते मी जूनच्या पहिल्या आठवड्यात तुमच्या स्टुडिओला भेट देते बघा सोमवारी दोन जून किंवा तू तीन जूनला समजा मला वेळ भेटेल बघा चालेल मग तसं तुम्ही एकदा डिटेल्स मला व्हॉट्सअप करून द्या माझा हा व्हॉट्सअप नंबरच आहे हो हो चालेल मग ठेवू फोन